हॅलो चिंतामणी ट्रॅव्हल एजेन्सी मी तुमच्या तुमच्याकडे मी एक गाडी बुक केली होती मला आणि माझ्या फॅमिलीला फिरायला जायसाठी पर्यटनस्थळ बघायला जायचं होतं तर त्याला मी सकाळी आपण सहा वाजता बोलावलं होतं पण अजूनही काही ड्रायव्हर आलेला नाही आनि मी त्याला वारंवार फोन करतो तर डायव्हर काही फोन उचलत नाही तर त्याच्यामुळे मला उशीर होतोय आणि असंच जर उशीर करत राहील तर मला तुमची गाडी कॅन्सल करावं लागेल आणि दुसरा गाडी बुक करून जावं लागेल आणि मला माझे पैसे पण परत लागेल आणि तुमचा डायव्हर जो हाय हा निष्काळजीपणे दिसतोय आणि तुमची सर्व्हिस पण खराब दिसतेय त्याच्यामुळे कसं तुमच्या ड्रायव्हरमुळे तुमचं नाव खराब होऊन राहिलं आणि डायव्हर का बरं फोन नाही उचलत हे तुम्ही बघा ना थोडंसं तुम्ही चौकशी करायला पाहिजे की बुवा पार्टीच्या घरी अजून डायव्हर आपला गाडी घेऊन पोहोचला की नाही पोहोचला आम्ही फोन करतो मूर्खासारखं तो फोनच नाही उचलत आहे बघा बरं तुम्ही थोडं सांगा मला डायव्हरपर्यंत कसं पोहोचता येईल